मी ज्या काही कविता आणि जे लेख लिहिलेले असतात ते मला जर प्रकाशित करायचे असतील संपादित करायचे असतील तर मी ते संपादित करण्यासाठी ते कसे समाजामध्ये पटकन दिसून येतील कोण कोण वाचेल त्याला आणि त्याचा समाजामध्ये कसा प्रभाव पडेल याकरिता मी कशा पद्धतीने जे संस्करण करतो तर त्यामध्ये मी जे महत्त्वाचे शब्द आहेत ते शब्द आह हायलाइट करतो आणि त्याचप्रकारे जे शब्द मला समजा समजत नाही की मी कशाप्रकारे संस्करण करावं त्याकरिता मी जे मोठमोठे रायटर्स आहेत त्यांनी कशाप्रकारे संस्करण केलं आणि ते कशाप्रकारे त्यांच्या कविता लेख हे समाजामध्ये संपादित करतात त्यांचे विचार घेऊन मी त्यांच्या प्रवाहानुसार चालत राहिलो